हो आपल्या याच्यामध्ये वाचन संस्कृतीमध्ये अनेक पुस्तकं आहेत अनेक कादंबऱ्या आहेत एकशे बडकर एक अतिशय सुंदर कादंबऱ्या आहेत परंतु मला सेवन हॅबिट्स एक नावाचं पुस्तक वाचायला मिळालं त्या पुस्तकाचा खूप मोठा गाजावाजा झाला परंतु प्रत्यक्ष मी पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मला आवडलं नाही कारण त्या पुस्तकामध्ये सेव्हन हॅबिट्सच्या संदर्भात मांडलेले विचार होते ते मुद्दे शुद्ध नव्हते ते मला आवडले नव्हते वाचकाच्या गळी उतरवण्यासाठी जे मुद्दे असायला पाहिजे होते ते मुद्दे त्याच्यात नाही आणि वाचन पुस्तक हे मनाचं ठाव घेणार असलं पाहिजे मनाचा मनातून गळ्यामधून मनात उतरलं पाहिजे परंतु वाचना वाचकाला ते पटवण्यासाठी लेखकानं ज्या मुद्द्याची त्यामध्ये भर घालायला पाहिजे होती असे मुद्दे त्याच्यामध्ये दिसून आले नाहीत परंतु एवढा मोठा गाजावाजा करून झालेलं पुस्तक परंतु ते मला वाचून पूर्ण करावासं वाटलं नाही